हां नमस्ते बोला की

हां हां हां बोला ना पहिल्यांदा मी एक तुम्हाला सांगू इच्छितो की पदार्थ आम्ही शक्यतो बनवत नाहीत पण ज्या लोकांना हाताला काम मिळावं त्यांच्याकडून आम्ही बनवून घेऊन आम्ही आमच्यातर्फे सप्लाय करतो आहे हां मग अगदी आम्ही आता शक्यतो हा व्यवसाय आम्ही खेड्यापासून सुरुवात केलेला आहे आणि खेड्याजवळच एखादं व्यावसायिक शहर गाव वगैरे असावं अशा टप्प्यावर आम्ही तिथं व्यवसाय चालू केलेला आहे आणि हे करण्यामागचा हा उद्देश आहे आमचा की बाबा खेड्यातली ब म्हणजे जे पिशवी आपण म्हणतो पिशवीतलं दूध ते नको आहे आपल्याला लोकांना काय आता समज झाला आहे की बाबा आता केमिकलयुक्त इतकं जाळं पसरलेलं आहे की आम्हाला बाबा आता नको आहे विकतचं दूध आम्हाला आता दर्जा बाबा जसं कोल्हापुरात आता बाबा तूप कट्टा बाबा तिथं बाबा जाऊन लगेच तांब्या पुढं केला की बाबा तिथं तुम्हाला काढून मग अशा टप्प्यावर एक बाबा विश्वासानं दूध मिळावं मग आपण मग खेड्याच्या जवळचंच दूध उपलब्ध किंवा घरगुती बाबा दही बनवलं आहे कुणी बाबा तूप बनवलं आहे मग ते आणून द्यायचं एक विश्वासानं आणि ते विकायचं अशा पद्धतीत आम्ही आता हे चालू केलेलं आहे

पनीर आपल्याकडं काय उपलब्ध होणार नाही पण दही आणि श्रीखंड आणि हवं तर दूध जरी बाबा चहासाठी वगैरे किंवा दूध एक बाबा च चहा ऐवजी दूध जरी द्यायचं म्हणलं तरी ते एक उपलब्ध राहू शकेल या तीन गोष्टी उपलब्ध आहेत आपल्याकडं

हां एक शंभर लोकांना एक पाच एक किलोपर्यंत दही लागेल त्यांना शेवटी आता जेवणात नुसतंच दही असतं आहे असं नाही बाबा त्या बाजूला बरोबर भाजी वगैरे इथे राहते ते मग दही किंवा शेवटी ती काय थोड्या गोष्टी राहतात ते त्याचा स्वाद घेण्यापुरत्या त्यामुळं असं काही शंभर लोकांना पाच किलोसुद्धा भरपूर झालं हां हां

पनीर ना सध्या तर आता काय आम्ही आम्ही ते तू ठेवतच नाही त्यामुळं तेवढं काय माहीत नाही काय पण श्रीखंड सांगू शकतो तूप सांगू शक तूप आम्ही गॅरेंटेड देऊ शकतो तूप काय गॅरेंटेड की आम्ही स्वतः तर बनवत नाही पण आता आजूब बाजूला एक खेड्याचं गाव आहे तिथून बाबा मिळालं उपलब्ध झालं म्हणजे त्या त्या लोकांना माहीत आहे की बाबा आम्ही घेतो आणि आम्ही देतो तेव्हा मग त्या पद्धतीनं ते बनवतात हं आणि विषय काय माहिती आहे का तूप गॅरेंटेड का आहे दही का गॅरेंटेड आहे की बाबा पिशवीतल्या दुधाचा विषय नाही बाबा खेड्यामध्ये आता म्हैस आहेत गाय आहेत वगैरे ती आणि ती फिरती जनावरं हायत त्याचं दूध फिरती जनावरांचं दूध वगैरे त्यामुळं त्यांच्या दुधाला साय येण्याचं प्रमाण जादा आहे घटक तर त्यामध्ये चांगले आहेत त्याच्यामुळं साय जास्त असल्यामुळं बघा ते तूप दर्जेदार मिळतं आहे आणि हां ते लोकांना तुपाचे पैसे पण चांगले पण आम्हाला ते एक विश्वासानं पुढं देता येतं आहे

हो नक्कीच नक्कीच नक्कीच नक्कीच घ्या चालेल चालेल हो चालेल थँक्यू